मी प्रतिक्षा आकाश आणव बोलत आहे मला माझ्या शेतीचा शेतीच्या कामाचा विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी मला माझा पीक विमा धोरण अपडेट करण्याची गरज आहे त्या संदर्भात मला तुमच्याशी बोल तुमची माहिती हवी आहे तर पीक विमा अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हां आधार कार्ड एक मिनिट मी लिहून घेते पॅन कार्ड सातबारा पी शेती मोजलेला कागर दोन फोटो आणि एक ऑनलाईन फॉर्म ठीक आहे ठीक आहे सर तेथे आल्यानंतर तेथे हे सगळे कागदपत्र घेऊन ए येतो मग तुम्ही आम्हाला फॉर्म भरून द्या पण लास्ट तारीख किती आहे सर अपडेट करण्याची ठिक आहे अठ्ठावीस तारीख ठीक आहे आणि सर आपली वेळ काय आहे यायची दहा ते सहा ठीक आहे सर येतो आणि सर आणखी एक जर शेतीच्या कामाचा विमाच उतरवायचा असेल नवीन विमा उतरवायचा असेल तर त्याची काही माहिती मिळू शकते का आणि सर शेतीच्या जे जे काय आपण विमा अपडेट करतो त्याच्यात आपल्याला आपलं नाव वगैरे काही बदलून घ्यायचं असेल किंवा ॲपिडेविट करायचं असेल तर त्या संदर्भात तुमच्याकडे काही मदत मिळू शकेल का

हां सर हो सर चालेल मी तिथे आल्यानंतर आपण बोलूयात मी त्यांना कागदपत्र घेऊन येते आणि सर किती पैसे किती लागतील ठीक आहे सर येताना एक हजार घेऊन येतो थँक्यू सर